आमच्याकडे शेती असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आम्हाला खूप शेतीतून आम्हाला खूप सारं धान्य मिळते जसं सोयाबीन तूर गहू हरभरा वगैरे सुद्धा पेरु शकतो शेतामध्ये आम्हाला शेतामधून आम्हाला जसं कोणाचा पाठिंबा घ्यायचा असेल तर आम्हाला जसं जर पेराचं वावर जर असेल तर आम्हाला ट्रॅक्टरवाल्याकडून सुद्धा पाठिंबा घ्यावा लागतो आणि जर दौराचं असेल तर बै बैलभंडीचासुद्धा वापर करावा लागतो अशा तर्हेनं आम्हा आमच्या शेतकऱ्याला खूप खूप लोकांचा पाठिंबा घ्यावा लागतो शेतीतून तसंच मग शेतीतून तसंच पीकसुद्धा निघते जसं सोयाबीन झालं जसा गहू झाला हरभरा झाला चना झाला हे स खूप सारं धान्य आम्हाला शेती शेती देते आणि त्या शेतीमुळेच आमचं आमच्या घर घर आमचा घराचा निवारा सुद्धा शेतीमुळेच होतो त्यामुळे शेतामधून आम्हाला तूर मिळते तर तुरीची डाळसुद्धा आम्हाला शेतीमधून शेतीमुळेच करू शकतो आम्ही गहूसुद्धा आम्हाला खायला शेतीमधूनच मिळतो